हां बोल ना काय करते आहेस हां बरोबर आहे आता स्टडीजमुळं काय बोलणंच होत नाही आहे एवढ्यात हा अगं काय माझे असाईनमेंट्स वगैरे झालेत ते कंप्लीट करत घरीच आहे बोल ना काय विचारतेस हो का हां मी पण घेतला एवढ्यात आत्ता एवढ्यातच घेतला लॅपटॉप घेतला मी पण स्टडीजसाठी लागतोच ना आपल्याला सारखे ह्याचे नोट्स येतात त्याचे नोट्स येतात तर ते फोनमध्ये खूपच होऊन जाते ना लिनोवाचा घेतला मी आता अरे तो पस्तीस हजार म्हणत होता पण सव्वीस हजारला मिळून गेला मला मी आमच्या इथल्या तो जिओ सेंटरचं दुकान आहे ना तिथून घेतला हां आता तिथे मध्ये ऑफर्स होते अगं खूप मग मला भेटून गेला ऑफरमध्ये म्हणजे आत्ता चांगला आहे तो म्हणजे तसं जास्त त्याचा रॅम आठ जी आठ जी बी रॅम्प आहे परत फोटो क्वालिटी पण म्हणजे त्यात आपण फोटोज वगैरे पण असे सेव्ह करू शकताे आहे त्याच्यासाठी वेगळं त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर केलेलं आहे

म्हणजे तसं तो खूप तसा चांगलाच आहे लिनोवाचा जर तुला आवडत असेल तर घे नाही तर डेलाचा पण चांगला आहे तसा घ्यायचाच झाला तर होऊ शकतात तुला स्पीकर्स कनेक्ट करायची असतील तर करू शकते परत तुझ्याकडं फोटोज वगैरे तुझे काय असतील तर ते सेव वगैरे करू शकते परत आपल्या स्टडीजसाठी पण उपयोग येईल ना आणि आत्ता आपल्याला नोट्स वगैरे पण काढाव्या लागतात तसे मग तुझं खूप यूज होऊन जाईल त्याचा नाही जास्त जास्त काय नाही होऊन जात आहे सगळं व्यवस्थित आणि कसं आपल्याला गरजच आहे ना आत्ता बघ आपण स्टडीज करते आता थोड्या दिवसांनी आपण जॉब करू जॉब करताना आपल्याला लागणार असं घ्यायलाच लागणार तर घेऊन टाक हां मी मी सांगते ना मला माहिती आहे मला माहिती आहे ॲड्रेस मी सांगते आमच्या इथलं नाही रत्नागिरीमधलं जिओचं सेंटर आहे ना गाडी तळापासचं तिथंच आहे खाली ते हां हां येईल ते अथर्व सायबर कॅफे आहे ना त्याच्या शेजारीच आहे ते दुकान हां ठीक आहे ये ना तू बघायला आमच्या घरी ये मग मी तुला दाखवेल सगळं तुला आवडतं आहे का बघ नाही तर मग दुसरा घे कुठला जो तुला आवडेल तो हो हो हो हो भेटू बाय टेक केअर